हॅलो कॅब मालक बोलता ना मी वैभव मोदी बोलतो अहो साहेब मी आपली गाडी माझ्या परिवाराला बाहेर फिरायला नेण्याकरता बुक केली होती पण आपली कॅब पाहून मी अस्वस्थ झालो आपल्याला माहीत आहे कोरोनाची गंभीर परिस्थिती देशात उद्भवलेली आहे तेव्हा सुरक्षा आणि अतिमहत्त्वाची आहे आपण आपल्या वाहनचालकाला काही संस्कार देणे गरजेचे आहे आपली गाडी पाहिलेली असता पूर्ण घाणीने मढलेली आढळली कृपया तिला चांगली करा तुमचा ड्रायवर तोंडावर मास्क न लाव वापरता सर्रास बोलतो असतो तेव्हा कृपया त्याला सांगा तोंडावर मास्क वापरणे किती सोयीचे आहे आज माझा पण परिवार आहे आज आज म विषय माझ्या परिवाराचा नाही पण सर्वांचा आहे की कोणी पण येते आणि हे कोरोनाचा टाईमाय की हे अति अति कोरोनामुळे कोणी बिमार पडतात